हॅलो मी कोयना रेस्टॉरंटमध्ये आहे इथे एक व्यक्तीचा श्वास गुदमरलेला दिसतो त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीसाठी फोन करणे आवश्यक आहे आपणाकडे नंबर आहे का असेल तर प्लीज देता हां ठिकाण पोवई नाका कोयना रेस्टॉरंट सातारा प्रथमोपचार सुरू आहे परंतु फोन नंबर हवा आहे त्यांना वैद्यकीय सेवा आवश्यक आहे